हॅलो हॅलो दादा हां अमितच अमित मेडिकल एजन्सीला फोन लागला आहे का मी सोनू बोलतो आहे सोनू मेडिकल बोंदळपाड्यावरून मला जरा औषधांची गरज होती हो बरं ऑर्डर लिहून घेत आहे का पॅरासिटॅमॉल टाका पाचशे एम जी दोन बॉक्स कफ सिरप टाका पाचशे एम जीचे दोन बॉक्स आणि एक सलाईनचं बॉक्स टाका एक इन्शुलिनचा बॉक्स टाका हां याच्यासोबत हँडग्लोज आहेत का तुमच्या इथे ॲवेलेबल मग हँडग्लोजचे तीन बॉक्स करा आणि सिरीजचे दोन पॅकेट करा हां मी ऐका ना तुम्ही आणि मी काय बोलतो आहे तुमच्या ओमी आणि पॅरासिटॅमॉल आहे का हां मग त्यामध्ये आठ आठ स्ट्रीप टाका दोन्ही ह्याच्या हां आणि जेलोसील म्हणून एक औषध येतं ॲसिडीटीवर ते आहेत ना त्याचे दोन हां आता ह्याची पॅरासिटॅमॉल त्या पॅकेटची काय किंमत आहे बरं सांगा मला ठीक आहे ठीक आहे आणि कफ सिरपची काय किंमत आहे हां आणि मी काय बोलतो आहे सलाईनचा बॉक्स त्याची काय किंमत आहे मला कळेल काय हां हां एकशे वीस रुपये ठीक आहे हा सगळा माल तुमच्या इथे ॲवेलेबल आहे ना बरं हा माल मला किती दिवसात तुम्ही पोच करू शकाल हां मग काय अर्जंट नाही पाठवू शकत का तुम्ही संध्याकाळपर्यंत काय हां हां हां मी काय बोलतो आहे ठीक आहे ठीक आहे मी काय बोलतो जरा ऐका ना दादा यातनं जर अर्धा जरी स्टाॅक मला अवेलेबल झाला असता ना माझ्या इथं हा स्टाॅक संपला आहे सिरींजचे बॉक्स राहिलेले आहेत तुम्ही काहीतरी प्रयत्न करा ना जरा बरं

हां हां ठीक आहे मग तुमचं ट्रान्सपोर्ट नाही अर्जंट नाही आहे तुमच्या ट्रान्सपोर्टचं कसं काय मी ॲवेलेबल करीन इथून पण दोन दिवसात येईल का नक्की हां हा माल येणार आहे म्हणून तुमची तात्पुरती सोय आहे ना हां मग ठीक आहे तुमचा

ठीक आहे मग मी इथे तुम्हाला ॲड्रेस सेंड करतो आणि तुमचा माल आल्यावर तुम्हाला पेमेंट करतो

ओके ठीक आहे थँक्यू सर